हॅलो कशी आहेस तू मस्त आणि घरातले सगळे कसे आहेत येईन येईन अगं आमच्याकडे पण असतात ना दीड दिवसाचे तुझे किती दिवसाचे असतात गं हां मग येईन मी आणि किंजल येऊ अरे हो मला पण मी पण तुला करणार होते त्याच्यासाठीच मी आणि किंजल आम्ही बोललो की जाऊया असं तर आपण जाऊया आता हे येणार आहे ना म्हणजे तुम्ही गणपती घेऊन येतील ना मग तेव्हा आपण जाऊ गर्दी नस् हो अगं माझं एक आहे म्हणजे ओळखीचं आहे मग आपण जाऊ शकतो पण रात्रीचं जायला लागेल रात्रीची जास्त तेवढी पण गर्दी हे ॲक्चुअल राहतात परेलला हो मी जाऊन आली गेल्या वर्षी तर आपण जाऊया तिथे आणि तिथून जवळ आहे लालबाग सगळं जवळ आहे ना लालबाग वगैरे चिंचपोकळी मग आपण ते करून हो दोन मिनटावर वॉकिंग आहे हो हो आता किती पूर्ण मुंबईमध्ये हां किंजल येईलच हो हो चालेल ठीक आहे मी तू विचार त्यांना आणि मला सांग तुझ्या खास मैती हो चालेल ठीक आहे हो चालेल ठीक आहे हां सगळे तिकडे आणि तिथून गेलो तर सगळं आपल्याला जवळ पडतील ना गणपती आता सर्व मुंबई एकदम मला एवढं आवडते ना मुंबईमधले गणपती म्हणजे असं वेगळं असं प्रसन्न वाटतं खूप असं लोक एवढी गर्दी असते ही इथे मजा येते आपण बघू विसर्जनाला पण जाऊया विसर्जनाला पण खूप मजा येते विसर्जनाला पण सकाळी निघतात ते सकाळी निघतात ते रात्री येतात विसर्जन वगैरे करून एवढी धमाल असते ना त्या साईडला

हो ठीक आहे चालेल पण माझे दीडच दिवसाचे गणपती असतात ना गं तू मग मला माझ्या घरी पहिल्या दिवशी ये मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या इकडे विसर्जन केलं मग तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी येऊ तुझ्या घरी तुझ्या घरी पूजा असते ना त्या दिवशी येऊ मग आम्ही मग मी हां मग मी किंजल नेहा विजन चेतन आम्ही येऊ हां तेच नेहा नेहा पण हो नाही गं हिला पण सु तू बोलली की नाही पल्लवी ईला तुझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना पण बोलव घरी ठीक आहे चालेल ठीक आहे भेटू मग आपण गणपती मस्त मजा करू चल मग चल बाय भेटूया लवकरच